मी भारतामध्ये माझ्या बाईकने वेरूळ अजिंठा लेणी अशा विविध ठिकाणी भेटी दिल्या मला आता भविष्यात अजून पण भरपूर ठिकाणी जायचं आहे बाईकवर फिरायला मला आवडते मला आता जालना जिल्ह्यामध्ये राजूर हे गाव आहे तिथं भेट द्यायचं आहे तिथे एक पर्यटनस्थळ थोडासा अभ्यास करायचं आहे तिथं बघायचं आहे